हो मी हायकिंग किंवा ट्रेकिंग करताना रस्ता चुकलो आहे मी आणि माझे तीन मित्र आम्ही गाडीवरून जात होतो देवरुखला पण देवरुखला जाता जाता मध्ये आम्हाला महिमतगड नावाचा एक गड लागला जो देवरुख ह्या भागात आहे देवरुख मार्लेश्वर ह्या भागात आहे आणि आमचं असं अचनाक ठरलं की आपण तिकडे जाऊया बघूया काय गड आहे तो सो त्या वाटेला आम्ही वळलो पुढे शंभर मीटरवर आम्हाला फक्त बांधलेला रस्ता जो डांबरी रस्ता असं असतो तो लागला त्याच्यानंतर कच्चा रस्ता सुरू झाला आम्ही जसजसे पुढे जात गेलो तसतशी झाडी वाढायला लागली जसजशी झाडी वाढायला लागली आणि मग आम आम्ही घाबरलो चौघेही मित्र पण आम्हाला शेवटी गाडी चालवण्याचा रस्ता संपला आम्ही तिथे गाडी लावली आणि तिथे एक छोटसा बोर्ड होता महिमतगड नावाचा सो त्या रस्ता त्याने आम्ही वर चालत चालत गेलो आमच्याकडे कोणतीही साधनं नव्हती पाण्याची बाटली नव्हती आमच्या पायामध्ये सँडल्स होत्या आणि आम्ही कोणालाही न विचारता चौघेजणं त्या गडावर चढायला सुरुवात केली आणि जसजसे चढू लागलो तसतशी घनदाट जंगल होतं ते ऑफकोर्स खूप झाडं होती आणि आम्हाला भीती वाटायला लागली जसजसे वर वर जात गेलो म्हणजे ती क चढाई करणं खूप कठीण होतं हातात आमच्या काठ्या नव्हत्या शेवटी तिथे एक काठी दिसली मला ती तोडली आणि ती मी हातात घेतली आणि माझ्या मागून माझे तीन मित्र यायला लागले आम्ही चढाईला सुरुवात केली होती साधारण साडे अकरा बारा दुपारी चढाईला सुरुवात केली होती आम्हाला पोहचेपर्यंत किमान अडीच ते तीन वाजले वर पोहचायला आम्ही खूप दमलो होतो पण वरतून जो निसर्ग आम्हाला दिसला तो अवर्णनीय होता खूप सुंदर होता आणि कोकण मुळातच खूप सुंदर असल्यामुळे आणि पावसाच्या वेळेत म्हणजे श्रावण संपल्यानंतर जो पाऊस पडतो त्या वेळेत आम्ही गेलो होतो आणि सगळा हिरवा निसर्ग होता काही ठिकाणी धुकंसुद्धा दिसत होतं म्हणजे साडे अकरा बाराच्या दरम्यान सुद्धा धुकं दिसत होतं एवढं छान वातावरण होतं वरती एक छोटंसं मंदिर आहे शंकराचं म्हणजे तिचं नाव मला नक्की आठवत नाही पण ते आहे मंदिर त्या मंदिराच्या ठिकाणी गेलो नमस्कार केला आणि आम्ही खाली आलो पण खाली येता येता आम्ही रस्ता चुकलो आम्ही भलतीकडेच वळलो आम्हाला समजेच ना आम्ही कुठून आलो होतो आणि कुठे जातो आहे पण आम्ही जिथे वळलो ज्या रस्त्याने परत खाली आलो त्या रस्त्याला आम्हाला एक धनगर सापडला जो तिथे मेंढ्या चारायला आलेला होता त्याला आम्ही बघितलं आणि आम्ही हायसे झालो हुश झालो की आम्हाला कुणीतरी रस्ता सांगेल मग त्याने आम्हाला आमच्यासोबत येऊन अख्खा गाडीपर्यंतचा रस्ता दाखवला आणि आम्ही त्या ट्रेकमधनं बाहेर पडलो पण जाता जाता आम्हाला एक गोष्ट कळली की त्या परिसरात दुप भर दुपारी बिबट्या फिरत असतो हे आम्हाला त्या धनगराने सांगितलं आणि आम्ही गाडीपर्यंत पोहोचल्यानंतर जी गाडीला कीक मारली ती डायरेक रत्नागिरीत येऊन थांबलो सो असा हा खूप चांगला आणि भीतीदायक अनुभव होता आमच्यासाठी आणि मोठ्या ट्रेकला जाताना जे सांगितलं जे आम्ही काहीच घेतलं नव्हतं ते सगळं घेणं गरजेचं आहे शूज बॅटरी ज्यादा पाणी बॉटल सॉक्स काही जे काही ट्रेक्सचे जे काही कपडे असतात ते त्यानंतर खाण्यासाठी हलकं काहीतरी पदार्थ हे घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही ट्रेकला जाताना जे अनुभवी ट्रेकर्स असतील किंवा जे अनुभवी संस्था आहे ट्रेकर्स रत्नागिरीमध्ये जशी जिद्दी नावाची संस्था आहे जी खूप चांगल्या प्रकारे ट्रेक्स घेते त्यांच्यातर्फे जाणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला काही वाईट अनुभव येणार नाही चांगलेच अनुभव येतील आणि तुम्हाला जो तो परिसर आहे तो चांगल्या प्रकारे बघता येऊ शकतो त्याची माहिती मिळू शकते त्याचा इतिहास कळू शकतो असं जर ट्रेकर्स संस्थांमधनं जर तुम्ही गेलात तर ते खूप चांगलं आहे स्वतःचं स्वतः जाणंसुद्धा चांगलं आहे तुम्हाला वेगळं अनुभव मिळेल सोलो ट्रॅव्हलिंग सध्या जे म्हणतात पण तसं न करता तुम्ही ट्रेकर्सच्या ज्या संस्था आहेत त्यातनं जाणं जास्ती गरजेचं आहे ते थोडं जास्ती चांगल्या पद्धतीने तो परिसर सांगू शकतील दाखवू शकतील